नमस्कार आता तुम्ही सांगत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो योगासनं तर मी आज म्हणजे जवळजवळ मी चौथीला असल्यापासनं हे योगासनं किंवा व्यायाम वगैरेचा करतो त्यानंतर प्रत्येक वेळेस मी ज्या ज्या वेळेस माझी बदली ज्या ज्या गावात नोकरीच्या निमित्तानं झाली त्या ठिकाणी मी फिरायला जाणारी माणसांबरोबर मैत्री केली त्यांच्यावर फिरायला जात असायचो त्यानंतर मी दोन हजार दोनमध्ये आट ऑप कोर्स केला त्याच्यामध्ये आतल्या बाजूची जी क्रिया आहे ही क्रिया मी रेग्युलर करतो त्याच्यासोबत योगासने काही व्यायाम फिरायला फिरायला जाऊन नंतर व्यायाम करतो ही जी सवय आहे मला ही सवय मला लहानपणापासूनच त्याची आवड असल्यामुळे शक्यतो आज वयाच्या बाततऱ्या वर्षीसुद्धा मला कोणताही आजार नाही कोणती गोळी चालू नाही किंवा मग त्याच्यानंतर त्यासोबतच मी म्हणजे ते ध्यानधारणासुद्धा करतो एक ध्यानदारमय कमीत कमी अर्धा तासापर्यंत जर आपण एका ठिकाणी बसलो तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्याला फायदेशीर ठरतो आणि मनुष्य एकदा फ्रेश होत चाल म्हणजे जर तुम्ही मला असं वाटतं म्हणजे माझा अनुभव असा आहे क जर तुम्ही एक पंधरा वीस मिनटं जर शांत ठिकाणी बसून राहिलात एखाद ठिकाणी तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला आपला आरोग्यासाठी होतोच त्याचसोबत आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आराम त्या ठिकाणा नंतर मनुष्य एकदा फ्रेश होऊन म्हणजे व्यायामाचे फायदे जे आहेत व्यायामामुळे मनुष्य असा लवचिक बनतो बऱ्याच वेळेस काही ॲक्सिडेंटली आपण पडतो पण पडताना आपण जी सावध होण्याची जी क्रिया आहे ही क्रिया जो योगासनं करत नाही किंवा जो व्यायाम करत नाही न त्याची तो पडताना बेसावध पडतो त्याच्यामुळे त्याचे कुठेतरी त्याचा इजा होते किंवा त्याचं कुठेतरी हाड मोडतं परंतु योगासनं केलेल्या मनुष्य लवचिक असतो ज सर्कशितली जी मुलं असते ते कसे लवचिक असतात तसा हा लवचिक असतो आणि त्याची शरीराचा शरीराला बाक काय तो स सरावात असल्यामुळे तो बाक देत असतो त्यामुळे एखाद्या ठिकाणी समजा अचानक तो पडला तो सावध रुप कुठेतरी हात टेकवतो आणि त्याला इजा कमी होते त्याचं हाड मोडत नाही आणि तो त्याला ती तितकी सहन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये शंभर टक्के येते हा माझा अनुभव आहे म्हणजे व्यायाम योगासने ध्यानधारणा ह्या माणसाला जीवनामध्ये ह्या त्याचं उत्तम करियर बनवण्यासाठी त्याचबरोबर उत्तम आरोग्य राहण्यासाठी आणि त्याच्यासोबत त्याची मानसिक ही मानसिकता चांगली राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा मला शंभर टक्के फायदा झालेले आहे यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही म्हणून मी केव्हाही म्हणजे माझ्या मुलांना माझ्या मित्रांना किंवा माझे मी एकपात्री प्रयोग करत असतो तेव्हा त्या मुलांना सांगत असतो तुम्ही तुम्ही हेल्थ चांगली ठेवली तर तुम्हाला वेल्थही मिळेल स्वास्थ्यही मिळेल जीवनामध्ये स्वास्थ्य असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे मनुष्य सर्वांग सुंदर त्याला व्हायचा असे सर्वांग सुंदर या अर्थानं म्हणतो मी तो नुसता शरीरानंच तंदुरुस्त असून चालत नाही तो मनानेही तंदुरुस्त पाहिजे मानसिकदृष्ट्या म्हणजे समजा तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसला तरी तो खचला जा परंतु हा जो ध्यानधारणा करणारा मनुष्य असतो योगासने करत आणि व्यायाम केल्यानंतर जे योगासन आपण क करतो त्याच्यानंतर जे आपण ध्यानधारणा करतो त्याच्यामध्ये एक बेनिफिट त्याचा असतो तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट्ट राहतो तंदुरुस्त राहतो हे तितकंच खरं आहे